मी अमर कलेक्शनमधून साडी घेतलेली आहे साडी खूप छान आहे साडीचा कलर लाल आहे आणि ती पैठणी साडी आहे ती सातशे रुपयाला मी घेतलेली आहे आणि साडीचा फॉल पण तिथून मी घेतलेला आहे आणि साडीचा ब्लाउज पण छान आहे आणि खूप खूप छान साड्या इथे साड्या भरपूर छान छान भेटतात